महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठी भाषाच बोलली जाते परंतु त्यामध्ये इत इतक्या प्र प्रकारे विविधता दिसून येते की कोल्हापूरची रांगडी भाषा पुणेरी भाषाप्रधान राष्ट्रभाषा मुंबईची हिंदी मिसळलेली भाषा कोकणातली कोकणी भाषा मालवणी कोकणी अशी वऱ्हाडी अशा भाषेचे अनेक प्रकार दिसून येतात आणि अशा प्रकारच्या ह्या विविधतेमध्ये प्रत्येक भाषेचा लहेजा हा विविध वेगळा वेगळा दिसून येतो नागपूरकडचा माणूस म्हटला की तो वाक्य बोलल्यानंतर बे नी सुरुवात करतो कुठे गेला होतास रे बे असं म्हणतो तर कोल्हापूरचा रांगड्या भाषेत विचारतो काय रे काय म्हणतोस पुणेरी प बोलणारा माणूस काय हो कोण पाहिजे तुम्हाला या पद्धतीने बोलतो तर साताऱ्याचं बोलणं हे वेगळ्या पद्धतीचं कोकणातली भाषा ही अतिशय वेगळा हेल काढून झाली जाते की आमच्या कोकणात या तुम्ही आलात की आम्ही तुम्हाला नक्कीच तुमचा पाहुणचार करू या पद्धतीने बोललं जातं आणि ह्याचं प्रत्यक्ष प्रत्येक भाषेची गोडीचा प्रकार हा अनुभवाला मिळतो आणि हा अनुभव घेत असताना आपल्याला त्याचा एवढा आनंद मिळतो की आपण ती भाषा बोलण्याचा अनेक वेळा प्रयत्न करतो आणि हे प्रयत्न करत असताना एक गंमत जाणवते ती म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या बोलण्यामध्ये भाषा तीच असेल परंतु उच्चारण मात्र वेगळा असेल आणि या उच्चारणामुळे अनेक गमतीजमतीचे प्रकार आपल्याला अनुभवायला मिळतात अशी ही मराठी भाषा ही राज्यात बोलल्या जाणाऱ्या मुख्य भाषांपैकी एक भाषा ही बोलीभाषा म्हणून समजली जाते